एका संस्थेतर्फे वाराणसी येथे शिवतांडव स्तोत्र म्हणण्याचा उपक्रम होता त्या अनुषंगानं वाराणसी येथे जाणं झालं हा प्रवास माझ्या दृष्टीनं अत्यंत संस्मरणीय होता कारण माझ्या आयुष्यातील उत्तर प्रदेशातील हा पहिला प्रवास होता या कार्यक्रमानंतर संपूर्ण वाराणासी दर्शन त्याचबरोबरीने सारनाथ अयोध्या प्रयाग ही ही प्रेक्षणीय स्थळे आणि धार्मिक स्थळे बघण्याचा योग आला लहानपणापासून ज्या गोष्टींविषयी आपण ऐकत होतो पाहात होतो आपल्या आजी आजोबांकडून जे आपल्यावर संस्कार होत होते त्या संस्कारा अंतर्गत एक श्लोक माझ्या मनात नेहमी रुंजी घालत असे तो अवर्जून इथं सांगते तो रात्री झोपताना माझी आजी माझ्यासाठी म्हणत असे पड पड कुडी धरणीमाते वरी गयागी गमन प्रयागी मरण काशी विश्वेश्वरा व्हावे तुझे नित्य स्मरण या तिन्ही गावांचा उल्लेख तिच्या बोलण्यात येत असे आणि म्हणूनच ही तिनही गावं बघण्याचा माझा उद्देश होता प्रत्यक्ष वाराणसी दर्शन करायचे ठरवल्यानंतर अतिशय उत्तम अशी व्यवस्था आम्हाला संस्थेनं करून दिली होती पण संस्थेचा कार्यक्रम संपूर्ण झाल्यानंतर आम्ही मैत्रिणींनी मिळून पुढील आयोजन केले होते यामध्ये झाशीच्या राणीचं म्हणजे लक्ष्मीबाईचं जन्मस्थान वाराणसीचे सर्व घाट त्याचबरोबर विश्वेश्वराचं जसं मंदिर आहे विश्वनाथाचं त्या पद्धतीनं कवडी माता म्हणून एक मंदिर आहे जे फारसं कोणी बघितलं जात नाही त्याची आख्यायिकाही फार सुंदर आहे की ती त्या शंकरची बहीण आहे आणि तिला भेटल्याशिवाय काशीची यात्रा पूर्ण होत नाही असं माझ्या ऐकिवात होतं आणि म्हणून तेही स्थान बघण्याची इच्छा होती त्याचबरोबरीनं बटुक भैरव नावाचं एक मंदिर आहे हे मंदिरही मी माझ्या वाचनात आलेलं होतं की जिथे काही शाक्त विद्या केल्या जातात आणि वेगळी उपासना केली जाते पण मंदिर अतिशय सुंदर आहे तिथे गेल्यानंतर एक वेगळी अनुभूती आली वाराणसीमध्ये असणारी लस्सी अत्यंत अप्रतिम आहे नवीन जी सरकारनं योजना केलेली आहे तर त्या योजनेअंतर्गत नवीन रस्ते नवीन बांधकामं शहराची स्वच्छता आणि नेटनेटकं नियोजन हे बघत असताना देश बदलतो आहे ह्याची जाणीव माझ्या मनात आली आणि खूप छान वाटलं आम्हा सांगलीकरांचा तिथं वाडा आहे पेशव्यांचा तिथं वाडा आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान होता म्हणून तोही आम्ही पाहिला अन्नपूर्णेचं मंदिर पाहिलं सारनाथ इथलं वैशिष्ट मला असं सांगायचं आहे की तिथं एक खूप मोठं जे म्युझियम शासनानं उभं केलेलं आहे त्यामध्ये आपल्या अनेक प्राचीन गोष्टी जतनं करून ठेवल्या आहेत त्यात प्रामुख्यानं अशोकचक्राचे अवशेष आहेत सारनाथचा स्तूप तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच भगवान बुद्धानी ज्या पाच आपल्या शिष्यांना पहिल्यांदा दीक्षा दिले ते स्थान म्हणजे सारनाथ एक उत्तम परंपरा एक त्याला इतिहास एक सांस्कृतिक धरोहर असं आपण ज्या वास्तूंकडे बघतो असं हे सारनाथचं क्षेत्र त्याच्याशी भेट देण्याचा योग आला प्रयागमध्ये त्रिवेणी संगम इथं स्नानाचा अनुभव घेत असतानाच प्रयागराजमधील मारुतीचं असणारं हनुमानाचं फार प्रचंड मोठं मंदिर आमच्या पाहण्यात आलं अगस्त्य ऋषींचा आश्रम आम्ही तिथं पाहिला त्याचबरोबर पंडित न र जवाहरलाल नेहरूंचं वास्तू जी आहे घर आनंद व भुवन तेही पाहण्यात आलं आणि चंद्रशेखर आझाद यांची समाधीस्थळ पाहण्याचा योग आला एकीकडं भारतीय संस्कृती भारतीचा भारतीय इतिहास त्याचबरोबर आत्ताचं बदलतं जे वातावरण आहे त्या बदलत्या वातावरणामध्ये या वास्तूंचं चांगल्या प्रकारे केलेलं जतन आणि ही संकल्पना हे विचार पुढील पिढीसाठी जाण्यासाठी केलेलं उत्तम नियोजन कारण तिथं जे ई रिक्षावाले आहेत ते ई रिक्षावाले आपल्याला अवर्जून हे स्थळ पहा ते स्थळ पहा असं सांगतात हे सांगणं हे देखील एक चांगला भारत घडतो ह्याचं लक्षण आहे असं मला वाटतं